असं बघायला गेलं तर भारतातील समाजात धर्माला फार महत्त्व आहे धर्म लोकांच्या संस्कृती परंपरा आणि दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेले आहे विविध धर्माचे उत्सव पूजा पद्धती सण समारंभ समाजात एक वेगळे रंग भरतात मला इतर धर्मातील सामूहिक प्रार्थना सेवाभाव आणि शांतीचा संदेश फार आवडतो उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्मातील ख्रिसमस साजरा करताना दिलेल्या दिल्या जाणाऱ्या प्रेम भावनाची भावना मनाला भावते नागरिक म्हणून विविध विविधतेचे एकता राखण्यासाठी आपल्याला एकमेकांचा आदर करायला हवा सर्व धर्माचा सन्मान करायला हवा धार्मिक मतभेद न वाढवता सन्मान मूल्यांवर आधारित संवाद साधावा विविध सण एकत्र साजरे करायला हवे धर्मावर आधारित भेदभाव टाळणे आवश्यक आहे आपली एकता हीच भारताची खरी ओळख आहे असं मला वाटतं